घरच्या घरी बाग असल्यामुळे आम्हाला देवपूजेसाठी विविध प्रकारचे फुले मिळतात त्यानंतर घरी काही कार्यक्रमवगैरे असल्यास तर त्या रोपांची झाडांची पाने ही वापरण्यात येतात या रोपांमुळे हे घरच्या घरी आम्हाला फळे भाजीपाला हे सर्व काही मिळत असतं आता बाजारामध्ये बघायला गेलं तर सर्व रासायनिकयुक्त फळभाज्या मिळत आहेत पण घरच्या घरी हे फळभाज्या एकदम रसायनमुक्त असल्यामुळे शुद्ध व ताजे भाजीपाले आपल्याला घरच्या घरीच मिळतात त्यामुळे शरीराची व पर्यावरणाची हानिपण होत नाही आमच्या घरच्यांना आई वडील आजोबाई हान पूर्वीपासूनच शेतीबाग होती त्यामुळे हे म्हणजे छंद त्यांच्याकडूनच मिळालेलं आहे आणि छंद म्हणजे म्हणण्यापेक्षा तर एक आवडच आहे त्याबद्दलची कारण छोट्या छोट्या रोपांना लहानाचं मोठं होताना पाहणं हे म्हणजे एक विलक्षणीय गोष्टच असल्यासारखी आहे आणि खरंंतर बाग सगळ्यांनी बागकाम केलंच पाहिजे कारण पर्यावरणसुद्धा यामधून बऱ्याच गोष्टीचा फायदा होत असतो